माणसाचं मूळ हे त्याचं गाव आहे सि शहरांमध्ये राहत असताना तरी पण त्याने आपल्या गावाकडल्या आठवणी व विसरायला नाही पाहिजे आणि जुळून राहिलं पाहिजे तसं माझं लहानपणाच्या शाळेच्या ज्या काही आठवणी आहेत ते मी अजूनही जपायचा प्रयत्न करतो तिथले जे मित्र वगैरे आहेत शेती वगैरे आहे ते